हां तर जसे चित्रंची चित्राची प्रक्रिया खूप सोपी सोपी म्हणता येणार नाही पण प्रत्येकाची प्रक्रिया ही वेगळी असते चित्र काढताना ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारचा यूज होतो जसं एखाद्या व्यक्ती एखाद्या गोष्टीची चित्र काढायचं आहे म्हणजे समजा काही देवांची चित्रं काढायचं आहे तर ते देवांचं ते चित्र काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा रेफ्रन्स घ्यावा लागतो मग तो ऑनलाईन रेफ्रन्स म्हणजे ऑनलाईनवरती खूप काही सर्च करून जे पण सोप्या पद्धतीने काढतात त्यांचं ते काढण्याची प्रक्रिया ते काढ ते कसे काढतात ते तसं चेक करून त्याच्यानंतर आपले काही इनपुट्स टाकून किंवा ऑफलाईन जसे की आपल्याला देवांचे जे पण आपल्याला छायाचित्र भेटतात ते ते गोळा करून त्यातला एक ह्यातलं ह्या ह्या म्हणजे दोन चार छायाचित्रातले जे पण आपल्याला जवळ जसं जमत असेल जसे आपल्या सोयीस्कर वाटतील तशाच स्त्रोत म्हणजे तसं ते जवळ तशा प्रकारे जमवून घेऊन आपण एक चांगली गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचं चित्र काढू शकतो त्याचे कलर कलरांमध्येसुद्धा दोन चार आपण म्हणजे ऑनलाईनवरती खूप छान छान कलरांचे शेड्स दाखवले असतात की कसे मिक्स करून केले पाहिजे किंवा कसा आकार द्यायला पाहिजे तसेच ऑफलाईनसुद्धा आता जे पण ब पोर्ट्रेट म्हणजे छ छायाचित्र वगैरे वगैरे भेटतात किंवा जे पण पॅम्प्लेट्स असतात किंवा कुठच्याही आपल्या इकडे गेल्यावर जे पण गणपतीचे किंवा कुठच्याही ह्याचे जे चित्र असतात ना त्याच्यावरती कलर कसा टाकला आहे त्याची शेड कशी आहे शेडींग कशी आहे एखाद्या कलरामधून दुसऱ्या कलरातून कसे मिक्स करून कसे कलरांची संगती केली जाते ते खूप छान प्रकारे ऑनलाईन ऑफलाईनमध्ये आपल्याला आपल्या आपण जसे बघू ऑनलाईनमध्ये पण खूप काही स्रोत असतात ज्याच्यातून आपल्या खूप काही घेण्यासारखं आहे ऑफलाईन तर आपल्याला पुस्तकं असतात किंवा काही जे पण आपल्याकडे चित्र असतात त्याच्यातून आपण किंवा न्यूजपेपर म्हणा न्यूजपेपरमध्येसुद्धा खूप खूप छान छान छान छान देवांची चित्रं असतात आणि आत्ताच मी मागे जसं की आमच्या कॉलनीमध्ये जेव्हा हे होते म्हणजे सत्यनारायणची पूजा त्याच्यामध्ये आमचे डान्स असतात चित्रकला स्पर्धा असते अशा खूप काही स्पर्धा असतात जसे ल लेडीजचे लोकांचे काही काहीचे डां काही गेम्स असतात तशामध्ये चित्रकला स्पर्धा होते त्या चित्रकले स्पर्धेमध्ये डा मी घेतलेला भाग पण त्यावेळी मी एक निसर्गाचं बद्दल चित्र काढलेलं ते खूप छान होतं त्याचं मी ऑनलाईन रेफरन्स घेतलेला आणि ऑफलाईनसुद्धा मी त्याच्या त्याच्या रिलेटेड खूप काही चित्र बघितलेले त्याचे जे पण कलर्स आहेत शेड्स आहे ते मी दोन्ही मॅच करून एक खूप काही सुंदरसं चित्र काढलेलं ज्याच्यामध्ये माझा तिसरा नंबर आला पण ठीक आहे काही हरकत नाही नेक्स्ट टाईम मी अजून प्रयत्न करेन पण पुढच्या वेळी मला त्याच्यामुळे कळलं की दोन दोन चित्रं होती ती सर्वात बेस्टच होती पण त्याच्यामुळे त्यांचे चित्र करण्याची कला किंवा त्यांचे शेड्स खूप सुंदर होते त्याच्यातून मी खू मी खूप काही शिकले पण ऑनलाईनमध्ये खूप काही व्हरायटीज असतात जे आपण शिकू शकतो